भारत हा एक विकसनशील देश आहे त्यामुळे भारतातील वाहतूकव्यवस्था ही देखील विकसनशील आहे गेल्या सत्त्याहत्तर वर्षांच्या कालावधीत स्वातंत्र्यानंतर भारताने वाहतूक व्यवस्थेत बरीच प्रगती केली आहे रस्ते लोहमार्ग हवाईमार्ग या तीनही पद्धतीत भारताने बरीच प्रगती केली आहे सामान्यतः देशातले लोक हे रस्तेमार्गाने सर्वात जास्त प्रवास करतात त्यात बस गाड्या रिक्षा इत्यादींचा समावेश आहे त्यामुळे आपल्या देशात राष्ट्रीय रस्तेमार्गांचं जाळं सगळ्यात जास्त आहे त्यानंतर लोक लोहमार्गाने प्रवास करणं सोयीस्कर मानतात त्यामुळे भारतात लोहमार्ग ही विकसित आहे तरीही भारतात प्रवास करताना लोकांना बऱ्याच आव्हानांना सामोरे जावं लागत मुख्यतः जेव्हा रस्तेमार्गाने आपण प्रवास करत असू त्यावेळेस रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतुकीचं नियम न पाळणारे लोकं ह्यांमुळे सामान्य माणसांना प्रचंड त्रास होतो प्रवासात मुख्य दोन आह्वाने आहेत खड्डे आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात ह्या दोन्हींमुळे सामान्य लोकांना बराच त्रास होतो त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर सरकारनं काम केलं पाहिजे आणि ते सुधारण्यासाठी रस्त्यांचे नूतनीकरण आणि वाहतुकीचे नियम कडकरीत्या पाळण्याची गरज आहे त्याने ही आव्हानं पण सुधारतील आणि भारतातील अपघाताचा दर कमी होईल भारतातील सामान्य जनतेला प्रवास सुखकर होईल